आमच्या गावामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी केसांना नारळाचे तेल लावले जाते त्या तेलानं केसांना मसाज केला जातो त्याचबरोबर कडीपत्त्याचे तेल केसांना लावले जाते ज्यामुळे केस गळती थांबते त्याचबरोबर केसांना म्हणजे कोंडा वगैरे झाला असेल तर कांद्याचा रस ही केसांना लावला जातो तर त्यामुळं केसाचे आरोग्य सुधारते त्वचेच्या बाबतीत विचार जर केला तर त्वचेला मुलतानी माती आणि गुलाबजल ह्याची पेस्ट लावतात त्याचबरोबर त्वच्या जर आपल्याला तुकतुकीत हवी असेल तर आपण हळदही लावू शकतो आणि आमच्या भागात हे उपाय केले जातात